हॅलो हॅलो म विद्यापिठाचा नंबर आहे का मॅडम मला डिग्री विभाग पाहिजे होतं ओ मॅडम हं मॅडम मला ना मला डिग्री घ्यायची ओ मी मी ना ए एस बी कॉलेज नांदेडची आहे मी अज अ यू जी आहे मॅडम मी बी ए केला आहे हो मॅडम मॅडम माझं झालं तीन वर्षं झाले बघा बावीसला माझं झालं बघा डिग्री दोन हजार बावीसला नाही मॅडम मला आत्ताच पाहिजे मला नाही का ते दुसरीकडे ॲडमिशन घ्यायचं आहे ना म्हणून पाहिजे

बरं मॅडम बरं मॅडम बरं मॅडम

हो मॅडम ह

बरं मॅडम मग ते कुठे बघायचं मॅडम ते अर्ज कुठे बघायचं आम्ही आता मला ते संकेतस्थळ काय असतं आहे मॅडम एक्सेल कुठे

हां हां ते गूगलवर भेटते ना हां मॅडम हो मॅडम

हो मॅडम बरं मॅडम बरं मॅडम मग ते मिळून जाईल ना मला डिग्री एवढे दि नाही माझे मला हातातच पाहिजे मॅडम

बरं मॅडम नाही मलाही हो मॅडम बरं मॅडम हो मॅडम मग मी सोमवारी अर्ज भरते मॅडम हो मॅडम हं थँक्यू मॅम बरं मॅडम बरं मॅडम हो मॅडम थँक्यू मॅडम थँक्यू